हां बोला

हो आपल्या नागपुरामध्ये भरपूर ठिकाणी कोराडी एक चांगले आहे ते जे नागपुरातले मं फेमस मंदिर मी तुम्हाला सांगतो नागपुरात आपले कोराडी मंदिर आहे देवीचं मंदिर आहे आणि एक साईमंदिर आहे वर्धा रोडवर आहे कोराडी मंदिरमधे कसं तिथनं एक आता नवीन रिनो त्याच्यामधे रिनोवेशन झालं आहे पहिले थोडं हे होतं आता तिथे छान बाजूला तलाव आहे कोराडी तलाव त्याच्यामागे अजून एक मंदिर देवीचं मंदिर बनलेलं आहे तिथं हे अॅटमॉस्फियर पण छान आहे तिथं म्हणजे कसं आहे की बाहेर फिरायला असं तुम्ही जर फॅमिलीसोबत जात आहात तर तुम्ही टिफिन वगैरे घेऊन जाऊ शकता तिकडं बसायला व्यवस्था सुंदर दिलेली आहे एक रमणीय स्थान आहे म्हणजे छान वाटते तिथे गेल्यावर पहिल्यासारखं नाही राहिलं तिथे आता छान झालं आहे तिथे हे आपलं साईमंदिर फेमस आहे आपलं वर्धा रोडचं आणि अजून आहे गणेश टेकडीवरचं एक मंदिर आहे तेही छान आहे हो सांगू शकतो ना गणेश टेकडीवर काय आहे की ते तुम्ही जे ते खूप पुरातन मंदिर आहे म्हणजे ते जुनं आहे आणि ते कोणी स्थापित केलेलं नाही आहे ते म्हणजे अॅटोमॅटिकली जेव्हा ते खालून आलेली मू मूर्ती आहे ती म्हणजे हा हो तिथे आहे नाही तिथे तुम्ही टिफिन नाही वगैरे नाही नेऊ शकत पण ते तुम्ही दर्शनासाठी जाल तर भरपूर वेळ जाते आणि मानलेला गणपती असल्यामुळे ते तुम्ही नेण्याचे प्रॉब्लम नाही तिथं आपले सचिन तेंडुलकर जेव्हाही नागपुरात आले तर तिथे नेहमी दर्शन करत असतात ते ते म्हणजे आणखी आपल्याकडे आहे एक स्वामीनारायण मंदिर आता सध्या नवीन बनलेलं आहे इकडे नागपुरामध्ये त्याच्यामध्ये ते तर खूप मोठ्ठं भव्य आहे सगळ्यात मोठं मंदिर आपल्या नागपुरामध्ये स्वामीनारायणाचं आहे तिकडे खडकी साइडला येतं ते तर तिथे पण तुम्ही जाऊन तिथे तिथे तुम्ही सगळं काय सोय आये तिथे आणि खूप काही तुम्हाला ही काही त्या स्वामीनारायण मंदिरामधे ते एक स्पॉट चांगला आहे ओके ना मॅडम ठीक आहे ना थॅंक यू